सर आपलं तांदळाचं दुकान आहे का शर्मा मिल बरं बरं आपल्याला चावल आपल्याला काय लागत राहते हां तांदूळ आपली काय मेस आहे मेसवर आपल्याला लागतात तांदूळ कोलम काय भाव आहे आपल्याला काय ए वन क्वालिटीची पाहिजे एकदम चांगले

बरं बरं आणि कोलमपेक्षा दुसरा कोणता आहे का चांगलं

बरं ते बासमती पण आहे का आपट्या आपल्याकडं ते काय रेट आहे बरं बरं आणि ते मोठे आपल्याला काय कुंटलभर लागतात महिन्यातून हो पहिले इथं आपल्या मोंड्यामधून गुरुकृपा ट्रेडींग कंपनी वरून बरं आपल्याकडे सप्लाय होते का सर्व आपल्याकडून हां मार्केटमध्ये आणि आपल्या रेटमध्ये काय फरक असणार बरं बरं

अजूक आम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर अजूक काय कम होईल का

म्हणजे आम्ही अख्खी गाडी उचलली तर काय अजूक काय कम जादा होईल का गाडी पूर्ण गाडी घेतली तर याच्यामध्ये काय होईल का अजूक कमी काय आहे ते वरच्यावर ठेवले तर काय खराब बिराब होई ना ना

ठीक आहे येताव उद्या मग